आदिवासी जमातीमध्ये त्यांच्या घरांच्या भिंतीवर चित्र रेखाटणे हे त्या रेखाटणे म्हणजे हे त्यांच्या मनातील भावना त्या चित्रांमध्ये दडलेले असतात अर्थातच आदिवासी जमाती हे भिंतीवर चित्र काढतात ते नैसर्गिक असते त्यामध्ये प्राण्यांचे चित्रही ते काढू शकतात नंतर नैसर्गिक कशाचे हे ते त्यांच्या मनात जे भावना दडलेलं आहेत ते त्या भिंतीवर चित्र रेखाटून प्रदर्शित करतात गोंड ही आदिवासी जमात तसेच अनेक विहुद आदिवासी जमाती आहेत ते आपल्या कला त्या भिंतीवर चित्र रेखाटनाच्या द्वारे साध्य करत असतात तसेच आदिवासी जमात ही एक नैसर्गिक देवता मानत असते ती निसर्गाच्या बाजूंनी असते आणि ती निसर्गाला त्यांची देवता असते तर त्या देवतेला ती धरून ते देवतांचे चित्र प्राण्यांचे चित्र ते भिंतीवर रेखाटू शकतात